डान्स हा माझा छंद आहे त्याच्यामुळे मी माझ्या डान्समध्येच करियर माझं जे पुढचं करियर आहे ते करायचं ठरवलं होतं त्याच्याकरिता मला खूप गोष्टींना सामोरं जावं लागलं होतं खूप अडथळे आले त्याच्यामध्ये सगळ्यात आधी तर डान्सिंग करणं म्हटलं तर ॲकॅडेमी जॉईन करावी करायची माझी खूप इच्छा होती नॉ नॉर्मल क्लासेस तर करून घेतले मी पण ॲकॅडेमी जर चांगल्या ठिकाणी ऑडिशन्स वगैरे झुंजा डान्समध्ये करियर करायचं असेल मोठमोठ्या स्टेजवर पफॉम करायचं असेल ती व त्याच्यासाठी मोठी ॲकॅडेमीमध्ये मला शिकायला जायचं होतं माझ्या रिहर्सल्स ला जायचं होतं तर त्याच्यासाठी लागणारा जो पैसा होता सगळ्या गोष्टींची मॅनेजमेंट करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं त्याच्यामुळे घरच्या घरच्यांना पण फेस करणं हे खूप मोठं आव्हानात्मक काम होतं कारण की घरचे म्हणत होते की शिक्षणाकडे लक्ष दे आणि काही असं मला डान्समध्ये छंद असल्यामुळे मला डान्समध्येच करियर करायचं होतं मी फिक्स करून ठेवलं होतं मग घरच्यांना त्या गोष्टीसाठी मनवलं त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणारा पैसा आहे कसं जाणार काय करणार आणि जर त्या डान्समध्ये म्हणजे मी वि मग त्यांनी असं म्हटल्यावर मी विचार पण करत होती की जर डान्समध्ये माझं करियर झालं नाही आणि मी तेवढा ॲज एस्पेक्टेड जेवढा मला पाहिजे आहे तेवढा पैसा मी नाही कमवू शकले तर मग कसं होईल घरचे मला ॲक्सेप् करतील की नाही करेल की बोलेल खूप तर या सगळ्या गोष्टीचा पण माझ्या माझ्यामध्ये खूप टेन्शन होतं पण मी टेन्शन घेतलं नाही आणि मला मला ज्या ज्या ज्या करियरमध्ये मला जायचं होतं मी तेच चॉईस केलं आणि तेच मी करेल पुढे पण